हां बोला दादा हां हां बोला हां हां हां नाही मी याच्यासाठी फोन केला होता तुम्हाला म्हटलं मला कोकणामध्ये वगैरे जायचं आहे तर तिथे काही असं सुविधा वगैरे आहेत का बघण्यासाठी आणि बघायला वगैरे आवडेल मला काही जर चांगलं जर नवीन असलं तर मला बघायला आवडेल तिथे तर काही असेल तर मला सांगा सर हां बोला बरं हां तिथे हां हां मी जर आली तिथे कोकणामध्ये तर बघायला म्हणजे असं काय काय आहे कुठलं कुठलं ठिकाण आहे की छान म्हणजे आपल्याला मला बघायला आवडेल काय आहे तिथे असं नवीन वगैरे की असं म्हणजे आपण बघितल्यानं खुश होऊन जाऊ राहायची वगैरे व्यवस्था आहे का तिथे तुम्ही मला तिथे सोडाल का

हो का हां हां हां हं हं चालेल चालेल सांगते मग मी तुम्हाला केव्हा यायचं वगैरे मी इथून निघाली की मी तुम्हाला कॉल करेल तसं तुम्ही मला सांगाल सोडून द्याल तिथे मग